हॅलो मी शुभम दादा बोलतोय तुमचं साई रेस्टॉरंट आहे सांगलीत काही रेस्टॉरंट तुम्ही चांगलेत आहे ना मग ते अर्धा दोनदा मी तुमच्या रेस्टॉरंटमदे आलतो त्यासाठी तिथे जर तुमचं रेस्टॉरंट महा चांगलाय सोयी डायनिंग हॉल जेवणा सोय बाकी सगळं हा प्रतिमाय चांगलाय फक्त ती तुमच्या करा तर थोडा बदल करन्यासाठी मी सुच ना देनार होतो मग की ते काय माया काय आटव ती लक्षच देन्या सुचना मग त्यासाठी तुम्ही एक काम करू शकता का ती सुचना मी वेबसाईट किंवा वेबसाईटवर वेबसाईटवर किंवा ॲपवर किंवा वेबसाईटवर रेकॉर्ड करून तुम्हाला पाठवलं चालते का ते सूचना माझ्या लक्ष देनार पाचना लिहून ते तुम्हाला पाठवू शकणार नाही मी त्या वेबसाईट किंवा ॲपवर रेकॉर्ड ते सूचना करतो अन तुमच्या व्हॉट्सअप नंबर किंवा वेबसाईटवरून तुम्हाला पाठवतो यासाठीच केलता फोन मग ते तुम्ही मी पाठवू शकतोय का चालते पाटवा तुमचं रेस्टॉरंट हाय चांगलं जरा दोन तीन तेवढं बदल करा तुमच्या रेस्टॉरंटमदे अजून चांगलं होईल ह्यासाठी फोन केलता हा या प्रतिनिंतर रेस्टॉरंट आय चांगलाय एकवेळी आवश्यक भेट देईल मी अजून एकदा हेच्या दोन एक दोनदा भेट देईल ती अजून एकदा भेट देईल चांगलाय रेस्टॉरंट तेवढं मी पाठवतो वेबसाईट किंवा ॲपवरून सूचना रेकॉर्ड करून तिथून पाहान ती त्यात जरा बदल करा एवढी विनंती